हॅलो हां मॅडम जरा ह्याची डान्स क्लासची चौकशी करायची होती हां तुम्हीच क्लास घेता ना स्वतः का कसं काय अच्छा हां हां माझी एक नऊ वर्षाची मुलगी आहे तर तिच्यासाठी मला चौकशी करायची होती तर हां तिला ॲक्चुअली ना क्लासिकल किंवा फोक अशा म्हणजे फोक डान्समध्ये जरा जास्त इंटरेस्ट आहे थोडासा तर त्या दृष्टीने चौकशी करायची होती की म्हणजे मुख्य तिला आधी भेटायला घेऊन यायला हवं का तुम्हाला म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की ती कितपत ते करू शकते आहे नाही वगैरे

अच्छा बरं

अच्छा हं हं

अच्छा नाही पण आता फोक डान्स तो काय म्हणजे वर्षभर चालणारा म्हणजे हे नाही क्लास वगैरे कधी असेल काय

अच्छा अच्छा हां तिची आ आत् हां हां हां अच्छा हां मग काही प्रश्नच नाही ना इतर वेळेला काय अकरा ते सहा तीची शाळा असते मग थोडं प्लस मायनस म्हणजे आम्ही जरा लांब राहतो त्यामुळे मग सोडायला वगैरे म्हणजे या जा या यायला जायला जो काही वेळ जातो तो पण क्लास शनिवार रविवार आहे म्हटल्यावर बाकी काही प्रश्नच येत नाही मग शनिवारी काय तिची सकाळची शाळा असते हां शनिवार रविवार सुद्धा हरकत नाही किंवा मग एखाद्याला रविवारी नाही जमलं तर मग ते ॲडजस्ट होऊ शकतं तसं काही प्रश्न येत नाही एवढा हां हां अच्छा

हां हां बरोबर बरोबर हां अच्छा

अच्छा म्हणजे तुमची जी फी आहे त्याच्या व्यतिरिक्तचा हा खर्च आहे ना सगळा बरं

अच्छा हां हां हां

मॅडम थोडं तुमच्या आवाजामध्ये ना हॅलो तुमचं जरा ब्रेक होतं आहे थोडं आवाज थोडं जरा खिडकीच्या इथं जाऊन किंवा असं हां आता येतो आहे आता येतो आहे हां हां हां प्रॉब्लेम आहे थोडासा ओके बरं ठीक आहे मला वाटतं जरा हां मला पण रेंजचं थोडा प्रॉब्लेम येतो आहे मी असं करते तुम्हाला प्रत्यक्षच येऊन भेटते म्हणजे मग तिला पण जरा बरं वाटेल आणि तिला घेऊनच येते म्हणजे तुम्हालाही अंदाज येईल किती काय नक्की करू शकेल किंवा काय अशा ह्याने

हां चालेल चालेल मग कधी येऊ साधारण या शनिवारी येऊ एक पाचच्या सुमारास

ओके ठीक आहे ओके ओके चालेल चालेल ओके थँक्यू मॅम थँक्यू हां बाय बाय